भारतातील पारंपरिक सण असतात भारतातील स्त्रिया साड्या नेसतात आणि भारतातली लोकांना वा लोकांची देवावर खूप श्रद्धा आहे भारतात वेगवेगळे सण करतात दसरा दिवाळी दिवाळीला दिवे ते लावतात संक्रातीला तिळगूळ वाटतात एकमेकाच्या घरी जातात आणि महालक्ष्म्या नागपंचमी असे भरपूर सणं करतात सकाळ भारतातील स्त्रिया सकाळी लवकर उठतात सडा टाकतात रांगोळी टाकतात अंगणात आणि भारतातले लोकावर लोकं फार देवदेव करतात